आम्ही बागकाम हे एक तीन चार वर्षापूर्वी सुरू केले कारण घरामध्ये बाग असेल ना तर घरालाही खूप शोभा येते आनि छान असंही दिसून येतं बागकाम केल्यानंतर बागेत येणारी फुले हे यूजसाठी देवाच्या पूजेसाठी वगैरे छान वाटतात आणि सकाळी उठून बागेत गेल्यानंतर खूप असं छान असं वातावरण येतं आणि छान असं फीलही होतं बागेतील कामे म्हणजे बागेची निगा राखणे झाडांची काळजी घेणे आणि निसर्गाशी जुळवून घेत बाग सुंदर आणि उत्पादक ठेवणे मातीची तयारी हे आपण सगळी बागेची काळजी घेतली पाहिजे सगळं टाईम टू टाईम केलं पाहिजे त्याला पाणी देणं वगैरे योग्य खत मिळवणे मातीचा पी एच तपासणे मातीचा पी एच वगैरे टाईम टू टाईम चेक केल्यानंतर फळं फुलं जे येतात ते छान अशा प्रकारे येतात आणि लवकर येतात त्याला जास्त काय खत वगैरे देण्याची गरज ना नाही पडत पाणी देणे झाडांना योग्य प्रमाणात वेळेवर पाणी देने उन्हाळ्यात नियमित आणि थोडं जास्त पाणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी देणे बागेला पाणी जर दिलं तर टाईम टू टाईम पाणी दिल्यानंतर झाडेही चांगली राहतात सुकत नाहीत फुलंही सुकत नाहीत उन्हाळ्याच्या वगैरे टायमिंगला पाणी दिल्यानंतर फुलझाडं फळझाडं भाजीपाला यांची योग्य अंतरावर लागवड योग्य वेळेचा विचार करून रोपे लावणे खत देणे सेंद्रिय खत कंपोस्टचा वापर गरजेनुसार रासायनिक खतांचं नियमित वापर तण काढणे जसं की तण वगैरे येतं बागेतमध्ये ते काढल्यानंतर बाग हे चांगले दिसते तण झाडाच्या पोषणात अडथळा आणतात म्हणजे फुलं फळे येण्यासाठी जरा त्यांना खत कमी भेटतो आणि तणच जास्त वाढून बसतं नियमित तण काढल्यामुळं फुलांनाही फळांनाही काय त्रास नाही होत कीड र रोग जसं की फवारणी वगैरे छाननी वगैरे करणं